जेव्हा माझ्याकडे काही करायला पुरेसा वेळ नसतो किंवा घरात कुठलीही भाजी शिल्लक नसते तेव्हा झटपट बनवणारी रेसिपी म्हणजे बेसनचा झुणका त्याची रेसिपी अशी आहे की बेसनचं जे पीठ असतं दोन मोठे बारीक कांदे चिरायचे ते एका बाउलमध्ये घ्यायचे त्या कांद्यावरच सुकं बेसनचं पीठ टाकायचं चार चमचे त्यानंतर त्याच्यातच हळद थोडंसं जिरं लाल तिखट कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर साधारण ते हलक्या हाताने आपल्याला ते मिक्स करायचं आहे त्याचं टेक्शर असं खडखडीत राहिलं पाहिजे एकदम पिठासारखं आपल्याला ते मळायचं नाही आहे ते सगळं छान खुशखुशीत एकजीव झाल्यानंतर आपल्याला कढईत तेल तापत ठेवायचं आहे ह्या रेसिपीसाठी तेल भरपूर लागतं त्यानंतर हा जो चुरा आपण तयार केलेला आहे साधारण तो चुऱ्यासारखा दिसतो तो आपण त्या तेलात टाकतो आणि बेसन साधारण ब्राऊन होईपर्यंत आपण ते हळूहळू त्या तेलात परतत राहतो आणि वरून परत ते शिजल्यानंतर एक दोन मिनटं वाफ काढायची आणि ते शिजल्यानंतर आपण पुन्हा वरून थोडीशी कोथिंबीर टाकू शकतो ही फक्त कांदा बेसन लाल तिखट हळद मीठ अशा तीन चारच गोष्टींमध्ये होणारी रेसिपी आहे जेव्हा घरात कोणतीही भाजी नसते तेव्हा पोळी बरोबर आम्ही असा बेसनचा झुणका करून खातो